हॅलो हा बोला हा म्हणजे कधी सोळा तारखेला किती दिवसाचा प्लान करता आहात तुम्ही हा हा तीन दिवसांमध्ये तीन दिवसांमध्ये तुमचं पाच ज्योतिर्लिंग होतं आहे महाराष्ट्राचं दुसरं तर फॉ शिर्डी नाशिक होऊ शकतं तुमचं कुठलं प्लानिंग करायचं त्याच्यावर आहे शीर यवतमाळवरून तुम्हाला शिर्डी नाशिक त्र्यंबकेश्वर करू शकतो पाच ज्योतिर्लिंग करू शकता तुम्ही हा तर तुमच्यावर आहे तुम्ही कसं म्हणजे कायच हे करायचं म्हणजे शनी देव होणार आणि किती लोकं आहे सर जे के टूर्स हा हा

हा पण तुम्ही किती लोकं आहेत त्या हिशोबाने गाडी कुठली काय ते पाठवावं लागेल ना क्रिस्टा पाहिजे हा हा ते आपलं अठरा रुपये किलोमीटर आहे आणि चारशे रुपये ड्राईव्हर हे हा तर तोच रूट होणार जे तुम्हाला सांगितलं ना त्या हिशोबाने तो रूट आपल्या याच्यामध्ये बसतो पुन्हा येईपर्यंत हा तेच तेच ते होणार ते एका लायनीत आहे ते पण होणार नाशिकमध्येच आहे ना ते मुक्तिधाम होतं मुक्तिधाम होतं नाशिकला भीमाशंकर होतं तिथेच ओझर होतं अष्टविनायकमध्ये येतं ते महागणपती होणार होतं होतं हा तो होणार होणार आहे हा ठीक आहे हो ठीक आहे हो चालेल चालेल फोन करा